भारतामध्ये असे भर भरपूर जे खेळ आहे की त्याला अजून राष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली नाही जसे भारतात कबड्डी कबड्डीची मॅचसुद्धा आता कबड्डीसुद्धा आय पी एल सुरू झालेला आहे कबड्डीचा आय पी एलसुद्धा सुरु झालेला आहे त्यानंतर खो खो खो खो आहे त्यानंतर कुस्ती आहे असे बरेच खेळ आहेत की त्याला आता मान्यता मिळत आहे पण जशी पाहिजे तशी जस क्रिकेट हॉकी वगैरेला मिळालेला आहे तसा जो ह्या खेळाला मान्यता मिळाली नाही आणि हे जर मान्यता मिळली तर पुढे भविष्याच्या दृष्टिकोनातून खेळ चांगले खेळाडू तयार होतील त्यामध्ये क्रिकेट तर प्रसिद्धच आहे पण आता जर सध्या कुस्तीच्या कबड्डीच्यासुद्धा प प्रीमियर लीग सुरू झाल्या आहेत त्यामुळे बरेच खेळाडूला प्रोत्साहन मिळालं आहे त्यामुळे आता आपल्या भारतातील प्रीमियर लीग कबड्डीच्या भरपूर चालू आहेत आणि क्रिकेटचं तर आय पी एल चालूच आहे आणि जसं कुस्ती वगैरे या केशरी वगैरे या स्पर्धा होतात त्याच्यातून सुद्धा बरेच प्र खेळाडू आता तयार होत आहेत आणि त्याप्रमाणे ह्या खेळाला अजून चांगल्याप्रकारे जर आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली तर ते चांगल्या पद्धितीचं अजून त्याचा खेळाचा उत्कर्ष होऊ शकतो आणि भारतीय खेळाला महत्त्व येऊ शकते ते